दिवसभरामध्येे अनेक गोष्टींसाठी पाण्याची आवश्यकता असते जसं की पिण्या्सानाही पाण्याची गरज पडती भोजन बनवण्यासाठी तसंच पचनासाठी पण पाण्याची गरज पडते स्वच्छतेसाठी पाण्याची गरज पडती पिण्यासाठी म्हणजे शरीर जी हा शरीर हायड्रेट ठेवण्या्साठी पाण्या्ची गरज पडते अन्न वगैरे शिजवताना पाण्याची गरज पडती तोंड हातपाय धुण्यासाठी पाण्याची गरज पडते घरगुती जे उपाय तर त्या उपयोगांसाठी देेखील पाण्याची गरज पडती आंघोळ करन्यासाठी कपडे धुण्यासाठी भांडी स्वच्छ करण्या्साठी घरातील साफसफाईसाठी तसंच प शेतीसाठी देखील पाण्याची गरज पडते म्हणजेच पिकांना जर पाणी द्यायचं असेल तर त्या त्याच्यासाठी पाण्याची गरज पडती आणि बा बागेतील झाडं वगैरे फुलं पा त्यांना पाणी घालण्यासाठी पाण्याची गरज पडती तसंच उद्योगधंद्यांमध्ये देेखील पाण्याची गरज पडती जे कारखान्यांमध्ये प थंड करण्या्साठी किंवा कारखान्यांमध्ये उत्पान उत्पादनासाठी पाण्याची गरज पडते वीज निर्मितीसाठी देखील पाण्याची गरज पडते जल विद्युतचे प्रकल्प असतात त्यांच्यामध्ये पाण्या्ची गरज पडते आणि अजून बाकीचे जे उपयोग आहे त्यामध्ये प्राणी व पक्षी जे असतात तर त्यांना देखील पाणी पाणी दे देण्या्साठी ग पाण्या्ची गरज पडती आगी वगैरे कुठे आग वगैरे लागली तर ती आग विझवण्यासाठी पाण्याची गरज पडती प्रवासासाठी पाण्याची गरज पडती म्हणजे जेव्हा आपन सहलीसाठी ट्रीपचं ट्रीपमध्ये किंवा बा घराच्या बाहेर कुठे जायचं असंल तर तेंव्हा देेखील पाण्याची गरज पडती पाणी ही आपल्या जीवनाची मूलभूत गरज आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी पाण्याची गरज ही पडतेच घरगुती उप उपयोगांसाठी जास्त पाण्याची गरज पडती तसंच बाकीच्या देखील गरजांसाठी पाण्या्ची गरज पडती